हॅलो मला मुंबईला जायचं होतं तुमची गाडी रिकामी आहे का कोणती गाडी एर्टिका

आता उद्या जायचं फॅमिली आहे आपली मुंबईला जायचं होतं नांदेड भाडे किती लागेल पण थोडं कमी काय होत नाही का

नॉन वे सी कितीला लागते नाही बरं ठीक आहे मग समुद्रमार्गे जाऊ मग तर पाच सहा जण बसतील ना टोल नाका तुमच्याकडे घ्या मग

पंधरा नाही परवडत चौदा लावा होते होते बघा ना भरपूर होते ना ते पंधरा हजार भाडं व्हायला ना

कुठे यावं मग ठीक आहे भेटतो मग शाळेपाशी